आमच्या राज्यात वेगवेगळ्या हस्तकला खूप जास्त प्रसिद्ध आहे जसं आमच्या इथे तपोवन अस तपोवन मध्ये कुष्ठरोगी ज्यांता हातं पाय नाही ज्यांचे हातं पायाचे बोटं तुटलेलेत आहेत असं अशे जे आहे वे लोकं त्यां ते स्वतः चादर विणतात बेडशीट विणतात अशा खूप साऱ्या गोष्टी ते बनवतात स्वतः ते ते सूत तयार करतात अशा खूप जास्त आणि कोरकूर लोकं जे राहतात जे आमच्या राज्यातले आहेत ते होडीसाठी हो ते होडीचा रंग कलर तयार करतात जेणेकरून आपण आपली होडी त्या रंगानी साजरी करावीत अजून आपलं जे कं कुंभार आहेत ते छान मडके बनवते माठ बनवते जे त आपल्याला खूप जास्त उपयोग होते पाणी वगेरे साठवण्यासाठी त्यानंतर चांभार चपला वगैरे विण णतात आपल्यासाठी ते आप चपला विणतात त्यानंतर आमच्या इथे जसं आमच्या घरात बैरम ही खूप जास्त प्रसिद्ध जागा आहे जिथे ते मातीचे बनवलेले खूप सारे असे भांडे राहतात ज्याच्यात खूप जस्त जास्त प्रसिद्ध आहे की कारण ते प आपन त्याच्यात खूप उपयोग के करतो खाना वगैरेसाठी अजून त्याच्यात आपण खूप अन्न शिजवू शकतो चा आपलं अजून अजून ते अजून जे इतर कुष्ठरोगी वगैरे आहे जे लोकं आहे त्यांनी त्यांनीसुद्धा आपले त्यांनीसुद्धा आपले केले पाहिजे काम वगैरे